हो असे बरेच असतात की बुवा तिथं चित्र काढायचे होते कारण पावसाळ्यात वगैरे काही चित्र काढता येत नसते कारण काय पावसाळ्यात ते पाणी आल्यामुळे ते चित्र काय बरोबर निघत नाई आणि पेंटं काही बरोबर येत नाही आणि मला जे चित्र काढण्याची प्रेरणा मिळते ते इतरांचे जे जे म्हणतात त्याला व्यवसाय वगैरे पाहून किंवा इतर जे काम करतात त्या कामावरून मला मला प्रेरणा मिळते आणि चित्रकला हा विषयच असल्यामुळे चित्रकला काढण्याचा कामस सतल्यामुळे किंवा पेंटींग काम असल्यामुळे ते मला इतरही कामं करून मला ते चित्र काढणे सोपे जाते आणि झेपते देखील